टाकाऊ वस्तूपासून समजा कागद आपण रद्दीमध्ये टाकण्यापेक्षा आपण त्याचा आकाशकंदील बनवू शकतो आकाशकंदील बनवून आपण घरामध्ये असे छान प्रकारे आकाशकंदील तयार करून त्याची विक्री पण करू शकतो आणि सजावट पण करू शकतो आणखीन म्हणजे असं प्रयत्न असे बरेच केले की समजा काही आपण टाकाऊ वस्तू आहेत डबे आहेत कागद आहेत पेपर आहेत त्याच्यापासून आपण घरामध्ये डिझाईन थोडंसं म्हणजे असं ते आपण प्लेन प्रकार असे काहीतरी वस्तू बनवून ते टाकाऊ वस्तूपासून आपण ती यूज कसे करता येतात हे बघत असतो आणि त्यासाठी आपल्या मुलांना थोडंं समजा खेळणी आहे हे आहे ते आपण त्या टाकाऊ वस्तूपासून त्यांना काहीतरी तयार करून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते आपण आपल्या हस्तकलेने हस्तकलेने आपल्या हाताने आपण ते तयार करण्याचे प्रकार प हे करतो प्रयत्न करतो आणि समजा आपण घरामध्ये समजा आपला एखादा कॅड असंल काही असंल पडलेलं असला त्याला थोडेफार आपण त्यात टोपन त्याला बसून ते चाकं बसून त्याच्या आपण गाडी तयार करून लेकराला खेळायला देऊ शकतो आणि सजावटीच्या वस्तू म्हणाल तर आपण कागदापासून आपण फुल तयार करून घरामध्ये लावू शकतो फुलाचे करून समजा आपण डेकोरेट करू शकू त्याचं हेच पूर्ण आपल्या घराला सजावट करू शकतो रंगरंगोटी वेगवेगळी त्या कागदावरती काढून आपण ते घराला चिकटवून आपण त्याची हे करू शकत असतो आपण तर अशा प्रकारे आपण टाकाऊ वस्तूपासून आपल्या हाताच्या कलेने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला करण्यासाठी काहीतरी थोडंफार आपण आपल्या हस्तकलेच्या मदतीने आपलं घर कशाप्रकारे सजवता येईल याचा आपण प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी लागत असतं तर ते वस्तू आपल्याला थोड्याफार काहीतरी म्हणजे यूज करण्यासाठी टाकाऊ वस्तू यूज करण्यासाठी काहीतरी नवीन वस्तू आणून आपल्याला ते त्याच्यावरती जोडायचं असतं